हॅलो सब्जी मार्केटमधून सागर बोलत आहे का अरे भाऊ माझं नाव सत्या आहे आपल्याइकडे लग्नाचा कार्यक्रम होता तर माझ्या मला त्याच्यासाठी भाजीपाला ऑर्डर करायचा होता आपल्याला वांगे वांगे हवे आहेत वीस किलो आलू पंधरा किलो कोथिंबीर हवी आहे पाच किलो ठीक आहे आणि कोणते कोणते भाजीपाले आहेत तुमच्याकडे

ठीक आहे ठीक आहे चालेल आपल्याला आपल्याला वीस किलो वांगे हवे आहेत ठीक आहे ठीक आहे आणि दहा पंधरा किलो आपल्याला आलू हवे आहेत कोथिंबीर हवी आहे आलू आपल्याला पाहिजे पंधरा किलो कोथिंबीर पाहिजे आपल्याला पाच किलो ठीक आहे आणि आपल्याला लौकी हवी आहे दहा किलो हे सगळं फ्रेश मिळणार तुमच्याकडे हां सलादसाठी पण लागेल आपल्याला काकडी गाजर काकडी आपल्याला लागेल पाच किलो आणि गाजर लागेल पाच किलो तर ते सुद्धा फ्रेश आहे ना तुमच्याकडे अच्छा अच्छा

ठीक आहे सर ठीक आहे सर चालेल आणि याचं टोटल किती अमाऊंट होतो

अच्छा अच्छा हां हां

अच्छा चालेल सर तुम्ही टोटल अमाऊंट सांगा मला किती होते पूर्ण टोटल अमाऊंट किती होते आपल्या ऑर्डरचा पूर्ण

सर मला याची होम डिलेव्हरी हवी आहे म्हणून मी विचा विचारत होतो हो तुमच्याकडे होम डिलेव्हरी तर अव्हेलेबल आहे ना वीस किलो वांगे आपल्याला हवे आहेत पंधरा किलो आलू हवे आहेत पाच किलो टमाटर आणि पाच किलो आपल्याला कोथिंबीर हवी आहे गाजर पाच किलो काकडी पाच किलो इतकं हो

अच्छा अच्छा सर जर आपण बल्कमध्ये ऑर्डर करत आहोत

अरे बढिया बढिया अरे बढिया बढिया सर चालेल तर याचा पेमेंट मी तुम्हाम मी तुम्हाला ऑनलाईन करून देईल ठीक आहे याची मला होम डिलेव्हरी हवी आहे हो मी तुम्हाला ॲड्रेस सांगतो प्लॉट नंबर फोर एट फोर हादीमपूर यवतमाळ हां ठीक आहे याची डिलेव्हरी कधीपर्यंत होणार पेमेंट मी तुम्हाला ऑनलाईन टाकून देईल यू पी आय थ्रू हां हां आणि याची डिलेव्हरी कधीपर्यंत होणार ठीक आहे चालेल मी तुम्हाला चालेल आणि याची डिलेव्हरी कधीपर्यंत होणार सर उद्या सकाळपर्यंत होऊन जाईल ठीक आहे ठीक आहे चालेल मी तुम्हाला फिफ्टी पर्सेंट अमाऊंट पाठवतो ठीक आहे तुमच्या यू पी आय ॲड्रेस वरती ठीक आहे चालेल धन्यवाद